मला असं वाटतं की स्वयंपाक करणं हे फक्त स्त्रियांचे काम नाही आहे हे पुरुष पण करू शकतं असे मोठ्या क्षेत्रामध्ये पुरुष हे एक शेफ म्हणून कामाला आहे जसे की राजू कपूर हे एक मोठे शेफ आहेत त्यांच्या हाती खाली अनेक प्रकारचे छोटे शेफ काम करतात

पुरुष हे खूप अप्रतिम जेवण बनवू शकतात त्यांच्या खांद्यावर एक जबाबदारी आली की ते पूर्णपणे करतात आमच्या कुटुंबात पुरुष स्वयंपाक करतात जेव्हा घरी कोण नसतं तेव्हा तेच सगळं हाती घेतात